हां हॅलो कोण बोलत आहे बोला मॅडम मी आपली काय सेवा करू शकते कुठल्या प्रकारची पुस्तकं हवी आहेत तुम्हाला बरीचशी पुस्तकं आहेत मॅडम आपल्याकडे भागवताची सगळी स्कंध तुम्हाला मिळतील भगवद्गीता मिळेल तुम्हाला चारही वेदही हो पुराणं पण मिळतील आपल्याकडे चारही वेद आहेत त्यांच्या त्यांच्या ज्या ऋचा आहेत त्यांचे अर्थ आहेत कुराण हवं असेल तर कुराण आहे सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला इथे अॅवलेबल असतील तुम्हाला कुठलं पुस्तक हवं आहे मॅडम नाही आमच्याकडे कुराणात कुराण तर तुम्हाला ओरिजनल मिळणार नाही कारण ते अरबीमध्ये असतं आमच्याकडे तुम्हाला भाषांतरित कुराण मिळेल ज्याचा तुम्हाला मराठी किंवा हिंदीमध्ये उपलब्ध असेल

मॅडम भगवद्गीता आमच्याकडे संस्कृतमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल मराठीमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल आणि हिंदीमध्ये पण आहे तिन्ही भाषांमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे हो बरीचशी आहे तुम्हाला कुठली हवी आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला ती अवयलेबल करून देऊ तुम्हाला जशी जशी हवी आहे तशी तशी उपलब्ध होते हां ठीक आहे